कपडे हे आपले तीन मूलभूत गरजांपैकी एक आहे आणि कपडे धुण्यासाठी आपण वेगवेगळे डिटर्जंट आणि साबण यूस करतो आणि कपडे सुकवण्यासाठी आपल्याला एकदम उन्हाळ्यामध्ये एकदम सहजपणे आपले कपडे धुतल्यानंतर सुकून जातात कारण काय ऊन जास्त असल्यामुळे आपले कपडे लवकर सुकतात कारण पण पावसाळ्यामध्ये हीच आपल्याला अतिशय सुकण्यासाठी लई जास्त वेळ लागतो कारण काय आहे हवेमध्ये दमट वातावरण असल्यामुळे हवेत नमी राहते आणि कपडे वाळत नाहीत लवकर तर आम्ही आम्ही काय करतात आपले कपडे हे आपल्या घरामध्ये पंख्याखाली सुकवतात आणि त्या पंख्याच्या हवेमुळे हळूहळू ते सुकून जातात आणि जास्त टाइम लागते पण सुकून जातात आणि कपडे धुण्यासाठी आपण पाणी वापरतो पाणी वापरतो आणि आपण वॉशिंग मशीनमध्ये धुतो कारण काय ना वॉशिंग मशीमध्ये एकतर आपलं पण टाइम वाचते आणि पाणी पण कमी लागते आणि सहजपणे वॉशिंग मसे झो एकतर माणसं पण कमी लागतात आणि लवकर कपडे धुवून पाणी पण कमी वाचतो